आताच्या काळामध्ये वस्त्रोद्योगामध्ये पेंटिंगच्या विद्यार्थ्यांना भरपूर काही असा वाव आहे वस्त्रोद्योगामध्ये खूप काही संधी आहेत मुलांना वेगवेगळे त्यांच्या पेंटिंग्स जे असतील ते पूर्णपणे की त्यांना पेंटिंग वेगवेगळ्या साड्या असतील कपडे असतील शॉल असतील विविध प्रकारावर आता अगोदर कसे आहे की लोकं प्लेन कपडे सुती कपडे वापरायचे आता फॅशन डिझायनरकडे जाऊन वेगवेगळ्या पेंटिंग्स त्या वस्त्रांवर ते करू शकत आहेत आणि ते डिरेक्टली यूज करू शकतात आता सपोज की एखादी साडी असेल त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या पेंटिंग्स असतील आता भेंडी वेगवेगळ्या प्रकारचे जर तुम्ही डॉट्स असतील हे चांगल्या प्रकारे जर तुम्ही असं वेगवेगळ्या वस्त्रोद्योगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यावर वेगवेगळ्या पेंटिंग्स असतील आता वारली पेंटिंग असेल एखादी साडीवर वारली पेंटिंग काढून सुद्धा ते ती साडी छान प्रकारे व्यवस्थित दिसू शकते आहे मग तसेच वेगळे निसर्गचित्र असतील एखाद्या मुलांचं नाव असेल वेगवेगळ्या जितक्या पेंटिंग्स ज्या विद्यार्थ्यांची जितकी कल्पकता असेल तितक्या ते वस्त्रोद्योगामध्ये त्यांची ती छाप पडू शकते की वेगवेगळ्या शर्ट्सवर असतील वेगवेगळे डिझाईन प्रिंटिंग करताना वेगवेगळ्या पेंटिंग्स करून देऊ शकतात आणि तसेच त्यांच्या कल्पकतेला तेवढाच तो वाव मिळू शकतो आहे